माझ्याकडे शासकीय विहीर अशी दोन हजार एकोणीसमध्ये ही योजना आम्हाला लागू झाली शासकीय विहीर त्या विहिरीला बाराही महिने पाणी राहतं त्याच्यामुळे पिकांना कधी नुकसान किंवा म्हणजे जरी पाऊस नाही आला तरी आम्हाला भरपूर पाणी त्या विहिरीच्या माध्यमातून आम्हाला पुरवतात जरी विहीर कोरडी पडली तरीच एक जवळच एका किलोमीटरवरती धरण आहे नवीन धरणाचं बांधकाम झालेलं आहे तर तिथून पण आम्हाला पाणीपुरवठा नेहमीच होतो म्हणजे पिकांना काही म्हणजे एखाद्या वर्षाचा असा काही गॅप वरा पडत नाही पाण्याची काही कमतरता लाभत नाही याचा आम्हाला भरपूर उपयोग होऊन होतो आणि आमची श जे जमीन आहे ती काळी ओलीत आहे कोरडवाहू नाही आहे एरिगेशन जमीन असल्याकारणाने बाराही महीने आम्ही पिकं घेतो अडीच एकरची शेती आणि ओलीत असल्याकारणानं पिकंही चांगली होतात त्याला चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन्स वगैरे एवाबलीटी होऊन जाते त्याच्या फायद्याचं आहे